आमच्या इथे वा वार्षिक जत्रा म्हणजे गड्ड्याची यात्रा असते त्या गड्ड्याच्या यात्रामध्ये खूप मजा असते साधारणतः ती फेब्रुवारी महिन्यामध्ये भरते म्हणजे महाशिवरात्रीच्यावगैरे काळात असते ती महादेवाचं मंदिर आहे तिथे आजूबाजूला असं सगळी जत्रा भरलेले असते तर त्या जत्रेमध्ये बरेचसे गोष्टी असायच्या आम्ही लहानपणी खूप मजा यायची की त्यावेळेस असं काही फारसं बाकीचे साधनच नव्हते की कर्मणुक व्हायला त्यामुळं आम्ही त्या यात्रेची खूप दिवसापासून वाट बघायचो की कधी फेब्रुवारी महिना येईल आम्ही त्या सगळ्या गोष्टी नव्याने आम्ही परत मजा करू असं सगळ्यांना वाटायचं त्यामुळं आम्ही त्या यात्रेमध्ये जायचो तिथं वेगवेगळ्या प्रकारचे मोठे असे झोके असायचे त्याच्यानंतर छोटे छोटे पाळणे असायचे जिथे बसायचो सगळे लहान मुलं असायचे खरेदी करायला भरपूर गोष्टी असायच्या मेहेंदी काढून देणाऱ्या बायका असायच्या फुगे असायचे खायला वेगवेगळे प्रकार असायचे भेळ पानीपुरी त्या छोट्या छोट्या गोष्टीत खूप मजा यायची त्या काळात फक्त असं पिझ्झा बर्गर वगैरे काही नसायचं पानीपुरी भेळ एवढ्याच गोष्टी होत्या वेगवेगळं नवीन घ्यायचं काही ना काही सगळे मिळून जायचं रात्री उशिरापर्यंत यात्रेमध्ये फिरायचो त्यामुळे ते दिवस खूप छान होते ज्या आम्ही खूप छान पद्धतीने एन्जॉय केलेले आहेत